लांबचा प्रवासासाठी प्रवासासाठी म्हणजे बाईकची बाईक राईडची तयारी करताना आपण सुरक्षितता म्हणजे आपला आराम किंवा बाईकची कंडिशन यामध्ये आपण बघू शकतो करू शकतो बाबा म्हणजे बाईक आता बाईकची तपास ना त्यासाठी इंजिन ऑईल बरोबर आहेतत का ब्रेक पॅड बरोबर आहेत तर का गियर आपला ठीक आहे का किंवा लाईट्स हॉर्न या सगळ्या गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजेत त्यानंतर टायरमध्ये हवा ते सगळं चेक केलं पाहिजे नंतर सुरक्षेचा आपला सेफ्टी गिअर्स घेऊन गेलं पाहिजे मे हेल्मेट आहे ते पण एकदम स्टँडर्डवालं असं परत रायडिंग जॅकेट रायडिंग पॅन्ट हे सगळं आपण घेऊ घेऊ श जाऊ शकतो लाँम लाँग राईड्स करण्यासाठी परत प्रवास म्हणजे आपला जर तर प्रवासा म्हणजे रूट प्लॅन टो थोडक्यात म त्या रूट प्लॅनमध्ये जी पी एस वापरून बरोबर रूटची माहिती घेतली पाहिजे आधी प्रवासात म्हणजे आपल्याला कुठं पेट्रोल पंप आहे किती लांब आहे परत आपल्याला रेस्ट पॉईंट हॉटेल पॉईंट गॅरेज ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे आता त्यानंतर लाईट आणि अजून काही काही सामान असतात त्यातमध्ये आता मोबाईल होल्डर आला परत चार्जर आला आपला आहे असे सगळ्या गोष्टी घेऊन तयारी केली पाहिजे